उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतू मला खूप आवडतात उन्हाळ्यामध्ये पापड बनवणे मिरची भरणे त्याच्यानंतर आपलं लोणचं बनवणे अंबूशी बनवणे हे इत्यादी सर्व प्रकार मला बनवायला खूप आवडतात त्यानंतर आपलं हिवाळ्यामध्ये हिवाळ्यात जास्त काय मला आवडत नाही आहे पण तरी पण हिवाळ्यामध्ये जी थंडी लागते त्या थंडीमध्ये मस्तपैकी चहा चहा बरोबर थोडासा नाश्ता करायचं हे वगैरे इंजॉय करायला आवडतं श्वेटर घालायचं त्याच्यानंतर थोडंफार गाडीवर फिरायला जाताना खूप थंडी लागली की मग मिस्टरांना ओरडायचं गाडी हा आस्ते चालवा वगैरे असं थंडीचा पण खूप आनंद घेतला जातो आणि पावसाचं तर बोललात तर पावसाची मला खूप आवड आहे पावसामध्ये जागोजागी ठिकठिकाणी पाणी साचतो त्याच्यानंतर तळे भरतात धरणे भल भरतात धरणावर जाणं धरणाच्या पाण्यामध्ये पोहणं वगैरे धबधब्याखाली जाऊन अंघोळ करणे असं विविध प्रकार मला खूप आवडतात पावसाळ्यामध्ये गाडीवर श्वेटर रेन गाडीवर रेनकोट घालणं आणि रेनकोट घालून त्या गाडीवर जिकडं तिकडं फिरून येणं खूप मजा वाटतं थोडंसं भिजायला होतं भिजल्यानंतर आजारी पडते पण आजारी पडल्यानंतर पण असं काही वाटत नाही आहे की आजारी पडले तर ते पावसाळा इंजॉय करायचं नाही तरी आजारी पडले तरी पण तो पावसाळा ऋतू जो आहे तो मी खूप इंजॉय करतो आणि खूप आवड वाटते हे सगळे ऋतू खूप छान आहेत आणि त्या ऋतूंचा मला खूप आनंदही घेता येतो